मनोरंजन म्हणलं की पूर्वी चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघणे नाट्यक्ष नाट्यगृहामध्ये जाऊन नाटक बघणे इथपर्यंतच मर्यादित होतं आता एवढ्या नवीन या नवीन व याच्या वर्षामध्ये जसे जसे दि निरनिराळी करमणुकीची साधनं जेव्हा हे अस्तित्वात आली त्यावेळेला आता टी वीवर सुद्धा निरनिराळ्या मालिका येतात त्याच्यावर त्या त्यासुद्धा बघितल्या जातात त्यामुळे मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच प्र बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत नवीन करमणुकीची साधनं ही देशामध्ये लोकप्रिय होत आहेत विविध वेगवेगळ्या लो टी व्हीवरच्या ज्या मालिका आहेत ह्या सा ह्या बऱ्याच आता सध्या लोकप्रिय आहेत लोक आवडीने बघतात त्यामुळे करमणूक क्षेत्रामध्ये नुसतंच फक्त पूर्वी जसं नाट नाटकं नाट्यक्षेत नाट्यगृहात जाऊन बघायची किंवा चित्रपटगृहात जाऊन चित्रपटगृहावर अवलंबून राहायचं तसं आता होत नाही आता काही ठिकाणी ही जी मोठे मोठे ग ह्याचे म मॉल्स आहेत त्या मॉलमध्ये सुद्धा आता चित्रपटगृह आधुनिक हे निघालेली आहे तिथंसुद्धा तिथंसुद्धा आता चांगल्या पद्धतीत चांगले चांगले चित्रपट येतात नवीन नवीन चित्रपट येतात ते बघितले जातात आणि त्यामध्ये खूप चांगली सुधारणा सुधारणा होती आहे आणि त्यामुळे भारतातील लोकांना साधारणपणे नवीन मालिका नवीन चित्रपट ह्या गोष्टी बघायला आवडतात आणि ते आवडीने बघतात त्याप्रमाणे नाटकंसुद्धा नवीन लोक सध्या लोकांना खूप आवडतात आणि मग त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचा विकास हा चांगला झालेला आहे होतो आहे ह्यापुढे सुद्धा होणार आहे